नमस्कार सर जीवन गरज विमा कंपनी सर हॅलो माझ्या सत्तर वर्षे वयाच्या आईची लवलाईफ एक्स वाय झेड वन टू ही पॉलिसी आपल्या विमा कंपनीत काढलेली आहे आज पंधरा दिवस झाले ती खूप आजारी आहे तिला प्रत्येक दिवशी किमान रुपये पाच हजाराची औषधं लागतात सद सदर रकम भरताना मी मेटाकुटीला आलेलो आहे सर आपल्या कंपनीत तिची जी पॉलिसी आहे त्यातून ह्या औषधासाठी रक्कम मिळाली तर फार बरे होईल मी डॉक्टरांचे सर्टिफिकेट आणि औषधाच्या बिलांची कॉपी आपणाला पाठवेनच कृपया सहानभूतीपूर्वक विचार करा सर त्याची मला सध्या खूप गरज आहे सर